गुड आफ्टरनून मॅम मी आर्या बोलते ते धाराशिवमध्ये मला पर्यटनासाठी यायचं होतं तर मग म्हणजे काय काय ठिकाणं आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची जरा माहिती हां कशी आहे म्हणजे हॉटेलची वगैरे सोय इथं राहण्याची आजूबाजूला कोणते ठिकाण आहेत जेवणाची सोय काय आहे बरं अच्छा ठीक आहे म्हणजे बरं

मग तिथं जायची वगैरे सोय कशी आणि किती वेळ लागेल साधारण जाण्यासाठी जाण्यासाठी किती वेळ लागेल साधारण बरं आणि ए वडगावला म्हणजे वाहनांची जायची वगैरे सोय होईल चालेल मॅम थँक्यू